हां मनिषा आहे अरे मी याच्यासाठीच फोन केला आहे तुला की आता तुझ्या आणि माझ्या मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत तर आपण बाहेर कुठंतरी फिरायला जाऊ या का मुलांना घेऊन तू एखादं ठिकाण छानपैकी मला सजेस्ट करू शकतेस का हे बघ असं ठिकाण हवं आहे ना की आपल्याला एका दिवसात परत घरी पण येता येईल आणि आपण एन्जॉय पण करू शकू असं ठिकाण बरं मला मुंबईमधली मला मुंबईमधली बरीचशी माहिती आहे तर आपण अजिंठा एलोराला जाऊया का नाही नाही आपण एक काम करू या आपण आहे ना पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा आपण कसं जायचं आहे हे आता आपण उद्या सकाळी निघणार आहोत तर जायच्या अगोदर आपल्याला तयारी केली पाहिजे आपली मुलं लहान आहेत तर एखादं दुसरं टीशर्ट किंवा त्यांचे कपडे किंवा पाण्याच्या बॉटल्स किंवा काही खाण्याचे स्नॅक्स म्हणजे सुके पदार्थ काही आपण जेवण वगैरे बरोबर नको घ्यायला कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत जेवण खराब होऊ शकतं तर जे काही आपले फ् फळं वगैरे आहे ते पण आपण ऑन द वे रस्त्यात कुठूनही घेऊ शकतो काही कॅरी करण्याची गरज नाही आपण उद्या सकाळी ट्रेनने जाऊया का म्हणजे सकाळी आसपास सकाळी हो चालेल ना काही हरकत नाही म्हणजे मी फोन

चालेल ना मग आपण दोघी सी एस टीला भेटूया आणि सी एस टीला भेटून झाल्यानंतर मग आपण तिथून टॅक्सीने जाऊया ठीक आहे टॅक्सीने गेल्यानंतर आपण तिथे पहिल्यांदा आपल्याला बोट बघावी लागेल म्हणजे तिथे किती फेअर आहे ते बघावं लागेल त्याचं त्याचं भाडं किती आहे आणि तिथे पोचायला किती वेळ लागेल तेही बघावं लागेल आणि मग आपल्या मुलांना घेऊन आपण तिथे जाऊया ठीक आहे आणि मग जाताना आपल्याला काही खाण्याचे पदार्थ तिथे भेटले तर घेऊया म्हणजे आपण एक प्रकारे मुलांना सगळ्या ट्रावलिंग करवतो आहे जसं की ट्रेनने जाणं रिक् टॅक्सीने जाणं पुन्हा पाण्यातून प्रवास करणं हां नाही मुलांच्याबरोवर आपल्यालासुद्धा थोडंसं वेगळं काहीतरी फील होईल त्याच्यामुळे आणि आपण थोडंसंसुद्धा खूप वर्षानंतर भेटल्यानंतर काही एन्जॉयमेंट केलं किंवा मजेशीर वेळ घालवला असं वाटेल आपल्याला